हां हालो हां बोलो हां बोला सर सर तसं तर आम ब मी उपचार घेत असतांना जवळपास बऱ्याचशा म्हणजे त्यांनी मला ग्लोस पण दिले मास्क पण दिले फ्रीमध्ये जसं की आपलं सॅनिचाराचा उपयोग चांगला प्रकारे केला आणि चांगल्या सुविधा आणि स्वच्छता वगैरे त्यांची चांगली होती आणि गौरमदून त्यांना जेवढं सहकार्य केल्या गेलं की जवळपास त्यांनी मला सगळं सहकार्य केलं इतरही काही ट्रिटमेंट असो गोळ्या असो त्यांचे कर्मचारी असो यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मला केलेलं आहे आणि संपूर्ण काळजी त्यांनी कोविड टाईम टू टाईमची घेतलेली आहे ए डाक्टरांचा सल्ला पण वेळोवेळी उपयोगी पडत होता त्यांचा चक्कर जसं की दोन तीन राऊंड हे दिवसातून होत होते त्यामुळं डाक्टरांचासुद्धा सहकार्य चांगलं लागलं आणि खाण्याचंसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे जी म्हणजे वेळेवर सकाळी नऊ वाजता नाश्ता पण यायचा बारा वाजता जेवण पण ते आम्हाला देत होते आणि दुपारी चहा चहाबरोबर ब्रेडसुद्धा किंवा कधी ब्रेड किंवा बिस्कुटसुद्धा येत होतं आणि संपूर्ण काळजीबद्दल रोज सकाळी उ त्यांचा जेव्हा राऊंड व्हायचा त्यावेळेस आम्हाला सांगण्यात येतं की ही ही काळजी घ्या बुवा मास्क वापरा ग्लोज वापरा नेहमी नेहमी हात धुवा सॅनिटायझरचा वापर करा ह्या सगळ्या गोष्टी ते आम्हाला कोविड नाईनटीबद्दल वेळोवेळी उपाययोजना कशा राबवायच्या आता पुढचं पाऊल कोणतं असणार आहे या सर्वांबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करायचे आणि जे ही आमच्यापर्यंत आलं ते त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद सुद्धा मानतो आणि खूप चांगलं वाटलं मला तुमच्याकडे ट्रीटमेंट घेऊन स्मो केअर नाही तशी तर जवळपास आता सामूहिक म्हणजे त्यांनी कोविड नाईनटी तशी त्यांची एकत्र आहे पण त्यांनी कोविडमुळं आता ते सध्या वेगवेगळी केलेली आहे सगळ्यांसाठी ओके धन्यवाद सर आं खूप चांगलं वाटलं मला हो चल बाय